आमच्या शाळेचे दिवस असे एवढे एकदम असे मजेत गेलेले आहे कारण की तेव्हा ना पैसे कमवायचं टेन्शन होतं ना कशाचं टेन्शन होतं का का बरं की ते ते शाळे शाळेतले दिवस होते ते खूप चांगले दि दिवस होते ते दिवस विसरू नाही आम्ही कधी असे दि दिवस होते आणि मी आसकालच्या पिढीला हे सांगायचा प्रयत्न करेल की बे बेटांनो हे शा शाळेतले दिवस वापस येत नाहीत तू तुम्ही शाळेतला होमवक वगैरे करत जा कारण की नंतर नंतर हा मार को कोणाकडूनच खायला भेटत नाही व को को कोणीच आपल्याला बोलत नाही की होमवर्क काऊन नाही केला असं केलं तसं केलं बेट्यांनो शिकून घ्या आणि आई माझी आई मला बा बालपणात तेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा सकाळी सहा वाजता उठवायची ब्र ब्रश करून द्यायची व मला भांग पाडून द्यायची आमचा खेडे विभाग होता म्हणून आम्हाला जास्त शिक्षण नव्हतं आम्ही दहावी ते बारावी शिक्षण केलेलं आहे पण आ आम्हाला तेवढं शिक्षण होतं तेवढं चांगलं होतं शिक्षक पण आमच्या शिक्षणात असं होतं की स सकाळी चार वाजता उठून हे करा नंतर ते करा मग आ आई मग आई अशी करायची की चार वासता डबा बनून द्यायची आणि मग मला सहा वाजता उठून माझा भांग आणि ते करायची आणि मी आईला शाळेत जाताना म्हणायचो आई आई मला दोन पैसे दे त्यावेळी दोन पैशाची खूप किंमत होती दोन पैसे नि एक रुपयात तर काय काय भेटायचं तुम्ही विचार नका करू ए एक रुपयात एक किलो साखर भेटायची ते ते पण जास्त झालं आजकालच्या याच्यात पण ए एक रुपयाची एवढी व्हॅल्यू होती नि आता आपण ए एक रुपया कुठे खर्च करतो एक रुपयाचं ते स छोटंसं च्युईंगम येते त्याच्यावर आपण खर्च करतो आपल्याला ते वाटत पण नाही काही त्याकाळी खू खूप वाटायचं ते मी मी माझ्या वडिलांकडून अशी शिकवण घेतलेली आहे की ती मी कधीच विसरणार नाही मा माझे पहिले गुरु आईवडील नंतर माझे दु दुसरे गुरु महे मास्तरीण मास्तर आणि माझे तिसरे गुरु ते श्री स्वामी समर्थ म्ह म्हणून मा मला खूप पु पूण्य भेटलं त्यांच्यामुळे आणि माझी स्कूल लाईफ अशी होती की त्या स्कूल लाईफमध्ये मी एकदम अशी इन्जॉय करून आलेलो होतो आणि माझी स्कूल लाईफ वापस भेटणार नाही सो मी हे दिल का का बरं की मा माझी स्कूल लाईफ अशी एवढी चांगली आणि वस हे गेली आहे की ती मी कोणाला व्यक्त करू शकत नाही चांगल्या पद्धतीने म्हणून मी हे हे करतो